तुम्ही मास्क का घातला नाही आहे ते सांगा पहिले मला मास्क तर घालायला पाहिजे ना कोरोना चालू आहे कोरोना वाढतो आहे किती वेगाने वाढतो आहे तुमची मी तक्रार करणार आहे आता फोन लावते मी आणि सीट पण तुमची किती घाण आहेत ह्याच्या सगळ्यामुळे तर अजून वाढणार कोविड अहो पण समजायला पाहिजे ना तुम्हाला हाच तर प्रॉब्लेम आहे आपला मी वाहतूक एजन्सीकडेच तक्रार करते त्यांनाच फोन लावते आहे तुमची कम्पलेंट केल्याशिवाय होणार नाही खूप निराश झाली आहे मी ह्या अशा गोष्टींमुळे तर स अजून वाढत जाईल कोविड